एक लाख सत्तर हजार दोन लाख पंच्याण्णव हजार तीन लाख वीस हजार चार लाख नव्वद हजार आणि पाच लाख पंचेचाळीस हजार